झोमॅटो ॲपवरून मी काही ऑर्डर केलं होतं तर त्याचं पेमेंट सक्सेसफुल झालं की नाही हे बघण्याकरता मी झोमॅटो एप्लीकेशनच्या हिस्टरी मध्ये जाईन आणि तिथून गेल्यानंतर मी रिसेंट ऑर्डर जी केली होती त्याच्यामधून मला कळेल की माझं पेमेंट सक्सेसफुल झालं की नाही तर